गुरुकुल कार सर्व्हिसवरून बोलत आहा का मला तुमच्या हा मला तुमच्या इकडनं कॅबची एक ऑर्डर द्यायची होती हो हो मला कॅब बुक करायची होती ॲक्च्युअली हो मला दिल्ली ते लडाखपर्यंत जायचं होतं तसं म्हटलं तर हा तर तुमच्या इकडे कोणती व्हेइकल वगैरे ॲव्हलेबल आहे का हो हो चार लोकांना जायचं आहे

सगळे एटीन प्लसच आहे तसं तर कोणकोणत्या कार तसं ॲव्हलेबल आहे सध्या उपलब्ध आहे तुमच्या इथे अच्छा एक बलेरो आहे का आणि अजून कोणकोणत्या अच्छा थार आहे का उपलब्ध अच्छा अच्छा ठीक आहे आणि थारचे मग एका दिवसाचे किती घेता तुम्ही एका दिवसाचे पाचशे का हा चालेल चालेल काही प्रॉब्लेम नाही तसं आम्हाला ड्रायव्हर नाही पाहिजे आम्ही स्वतःच जाऊन येऊ शकतो हो आम्हाला तीस तारखेला जायचं आहे या ऑगस्ट महिन्यात बरं बरं ठीक आहे हा हो आम्ही तुमच्या कंपनीमध्ये येऊन बाकीचं मग बोलून घेऊ ठीक आहे हा ओके